रोज आम्ही प्रमाणातच गोड खातो चहा आणि दूध हेच असतं अधूनमधून कधीतरी शेवायाचे खिर शिरावगैरे करतो तेही कमी प्रमाणात आहे आती गोड खाल्ले तर मदुमेह होतो आणि कमी गोड खाल्ले तर उ ऊर्जा निर्माण होत नाही शरीरामध्ये त्याच्यामुळे प्रमाणात गोड पाहिजे